कॅब पाहिजे कुठे वगैरे कुठे जायचं आहे असं काही तुमचा नागपूर ते वर्धा ते

त्याचं आपल्याला तीन हजार राहील ना तीन हजार पूर्ण हो जाणं येणं राहील टोलनाका तुमच्याकडं राहील

नाही नाही हो टोलनाक्याचे जास्त हे मागतात ना दोनशे रुपये होईल कमी त्याच्यापेक्षा जास्त तर कमी होऊ शकत नाही बा हो चालेल ना भाऊ हां हां

आहे तेच

चालेल हां ठीक आहे ना या भेटून घेऊ नंतर बोलू का ठीक आहे हो याल हा या ठीक आहे